डेंग्यू ताप शक्यतो पावसाळ्यातच पसरतो कारण पावसाळ्यात साचलेलं पाणी आणि त्यात अस्वच्छतामुळे डेंग्यूचे जे डास आहेत ते निर्माण होतात आणि याच कारणाने डेंग्यूचा जो ताप आहे किंवा मलेरिया यासारखे आजार पसरतात त्यामुळे आपणसुद्धा कधी घरी जर पाणी थोडंसं साचून ठेवलं आणि त्या साचलेल्या पाण्यामुळे जे डेंग्यूचे जे डास असतात किंवा कोणतेही डास असतात ते तिकडे निर्माण होतात तिकडं जलमतात आणि त्यामुळे डेंग्यू डेंग्यूचे जे असे आजार आहे ते पसरतात यासाठी आपल्याला पसरलेला पापस आपण जपून ठेवलेलं पाणी किंवा साठवलेलं पाणी जे असेल ते असं ठेवू नये जास्त दिवस आणि जर आपण ठेवल्यास असे मग डासांचा निर्माण होण्यासाठी होतो त्यामुळे आपण हे टाळण्यासाठी साचलेलं पाणी ठेवू नाही आणि जर साचलेलं पाणी ठेवल्यास परत पुन्हा ते पाणी धुवून परत पाणी ठेवल्यास चालंल पण साचून जास्त दिवस पाण्यात ठेवू नये आणि अस्वच्छता पण राखू नये आपल्या आजूबाजूचा जो परिसरर आहे तो स्टव स्वच्छता ठेवावी आणि